राज्यातील वाहतुकीच्या पारंपरीक पद्धती जसे की पहिले आपल्या याच्यात बैलगाड्या होत्या लोक बैलगाड्यांनी कुठे कुठे जायचे आणि मग सायकल आली मग सायकलनी जायला शिकले मग ऑटो रिक्षा आला मग त्याच्यानं जायला शिकले मग रिक्षा आला हातरिक्षा आणि मग बस आली रेल्वे आली पण आता वि विज्ञानानं प्रगती केल्यामुळं जमान्यात इतका बदल झालेला आहे की आता लोकांजवळ स्वतःच्या टू व्हीलर फोर व्हीलर वगैरे असतात आणि आता आमच्या नागपूरमध्ये मेट्रो पण आली आहे तर आता प्रवास इतका सोप्पा झाला आहे हळू विज्ञानानं प्रगती केल्यामुळेच हे सगळं शक्य होत चाललेलं आहे न